आमच्या घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आम्ही खूप काळजी घेतो आमच्या घराच्या आजूबाजूला कचरा पडलेला असेल तर तो आम्ही उचलून कचराकुंडीत टाकतो जेणेकरून त्या कचऱ्याचा घाण वास दुर्गंधी जी पसरती जेणेकरून लोकांना त्याचा काही त्रास झाला नाही पाहिजे आणि आपल्यालासुद्धा त्याचा क काही त्रास झाला नाही पाहिजे तेच्यामुळे आम्ही तो उचलून कचराकुंडीत टाकतो नंतर आम्ही झाडू वगैरे मारून घेतो रोडवर कुठं घाण वगैरे असली नाले रोडच्या आजूबाजूच्या साईडला नाले असतात पावसाळ्याच्या दिवसांमुळे ते नाले तुंबून जातात ते तुंबल्यामुळे आम्ही ते के डी एम सीला पै पत्र पाठवून नालेसफाई करून घेतो त्यांच्याकडून फवारणी मारून घेतो कर्मचाऱ्यांकडून हे आम्ही प श ये ठी काळजी आम्ही घेतो